हां हॅलो हां बोला बोला अच्छा अच्छा हो काय काय नाव म्हटलं मॅडम तुमचं अच्छा अच्छा अच्छा बोला बोला हो हो हो अच्छा अच्छा नाही काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे आम्ही तसं आम्ही चेक केलं होतं तसं काही घाबरण्याची काही हे नाही आहे पक्कं तुम्ही आता जर त्यामध्ये स्पार्किंग जर झाला पुन्हा परत तर तुम्ही मेन स्विच जो आहे तो बंद करा आणि जे एम सील बॉक्स जो लावलेला आहे ना तुमच्या घरामध्ये तो पांढऱ्या रंगाचा त्या बॉक्समधला जो स्विच खाली पडला असेल तो वर करून तुम्हीसुद्धा चालू करू शकता पण मला असं वाटते की तुमच्या गिजरमध्ये काही इंटर्नल डिफेक्ट किंवा काही वायरिंग वगैरे जळली असावी याच्यासाठी मला ते परत येऊन चेक करावं लागेल हो हो मी उद्या येऊ शकतो मॅडम पण तसं तुम्ही एक काम करा तुम्ही सध्या जे तुमच्या ग म्हणजे जो गिजरचा जो एरिया किंवा जो बाथरूमचा जो सेक्टर आहे तुमचा त्याच्यातला जो जो तुम्हाला स्विच दिसत दिसत असेल टॉयलेटसाठीचा तो तुम्ही बंद करून ठेवा आणि तर म्हणजे आम्ही येईपर्यंत तो स्विच तसा सुरू करू नका कारण त्याच्यामध्ये स्पार्किंग होऊ शकते आणि बाकीचीसुद्धा वायरिंग जळू शकते

नाही नाही तुम्ही तुम्ही आता हात लावूच नका आणि तुम्ही काही त्याच्यामध्ये हे नका करू इंटरफिअर तसं ते वॉ वॉयरिंग आपण चांगल्याच कंपनीची वापरलेली आहे पण तुम्ही तरीही त्याला हे नका करू मी मा माझा माणसे येतील आणि त्यां ते व्यवस्थित करून जातील ठीक आहे हो झालं तर आजच करतो आम्ही पण तुम्ही बरं बरं ठीक आहे तुम्ही तुम्ही सध्या तरी त्याचा वापर आता टाळा त्याचा वापर करू नका बाकीचे जे काही प्रॉडक्ट आहे इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये तर काही बिघाड नाही ना जसा आम्ही तुमच्या इथे ए सी पण बसवलेला आहे नाही तसंही आम्ही आम्ही मी त्याच्यामध्ये ते हे लावलेलं आहे ना बॉक्स लावलेला आहे ना त्याचा प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा कंट्रोल असतो त्याच्यामुळे कसा तुमचा तुमच्या बाकीच्या ज्या इक्विपमेंट आहेत त्यांना काही म्हणजे इफेक्ट होणार नाही त्याच्यात म्हणजे जर पर्टिकुलर एका याच्यामध्ये बिघाड असेल तर त्याच्यापासून दुसऱ्या याब् बिघडू शकत नाही अशी वायरिंग आम्ही हो हो त्याच्याबद्दल काही एवढं हे नाही आहे ठीक आहे हो ठीक आहे ठीक